राज्यातील शिक्षण पध्दती शाळेतील विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीमुळे त्यांना त्यांच्या पॅरेंटसला स्कूलमध्ये बोलावतात त्यांना त्यांच्या मुलांच्या बाबतीत सांगतात मुलांनी स्कूलमध्ये पाठवा तुम्ही त्यांच्यासाठी शिक्षण खूप चांगला आहे मुलांनी शाळेमध्ये यासाठी स्कूलमधले टीचर्स लो टीचर्स सर प्रोग्राम करतात कार्य कार्यक्रम करतात ज्यामुळे विद्यार्थी शाळे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शाळेची ओढ अस लाग लागते त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्याच चा चांगल्यासाठी ते स्कूलमध्ये आले पाहिजे आय पी आय पुलिस वगैरे की आणखी जे म्हणजे खूप शिकूनसानी खूप चांगले बनले आहे त्यांना बोलावतात क नाही त्यांना मुलांना पण वाटले पाहिजे क नाही आम्ही पण असे बनू आपण आपण अगर असे बनू तर आपल्यासाठी पण खूप छान चांगला राहणार आपल्याला पण सामोरजून दुसरे लोक असेच बोलावतील अशामुळे मुलांला शाळेमध्ये शाळेमधली ओढ लागणार